आमच्या ठिकाणाच्या स्थानिक कला आणि कारागिरांना मदत करण्यासाठी सरकारने नवीन नवीन योजना असतील किंवा लॉन्स असतेन सबसीडी असेल फंडिंग असेल असे प्रकारे त्यांना मदत होईल अशा प्रकारे खूप प्रयत्न केले आहेत आणि ज्यानेकरून तिथले आमच्या आमच्या ठिकाणातील स्थानिक कला आणि कारग गिरांना मदत होते